मासेमारीबद्दल लोकांच्या काही चुकीचे गैरसमज आणि काही गोष्टी आहेत मिथक की ज्याच्यामुळं लोक बोलतात की मासेमारी हा व्यवसाय चुकीचा आहे माशांना पकडावं नाही त्यान ते देवस्वरूप आहेत त्यांना पकडल्यामुळे आपल्याला देव दुःख देतो त्रास देतो तर ह्या अशा काही चुकीचे गोष्टी आहेत गैरसमज आहेत की लोकांचे ते दूर व्हायला पाहिजे आहे कारण मासेमारी हा एक व्यवसाय आहे आणि माशां मू मुळे मां खूप काही गोष्टी केले जातात लोकांना पोषक आहारदेखील मिळतो आहे त्याच्यामुळे माशांमुळे जे आपले डोळे असतात त्या डोळ्यांची रोशनी तेज होण्यासाठी देखील मदत होते आहे आणि खूप काही अशा गोष्टी आहेत जे मासेमारीमुळे शक्य होत आहेत लोकांना नवीननवीन रोजगारदेखील मिळतात यामुळे आणि व्यवसायाला नवीन चालनादेखील मिळते आहे